भारतामध्ये माझं आवडतं राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरण्याची बरीच सारी ठिकाणं आहेत पण त्यातल्या त्यात जे मला आवडतं ते कोकण

तर महाराष्ट्राचा खरंच स्वर्ग मानता येईल त्याला कारण की कोकण किनारपट्टी सारखं दुसरं काय मी बघितलं नाही आहे म्हणजे तिकडे फिरताना आम्ही एक ट्रीप प्लॅन केली होती कोकण किनारपट्टीसाठी ते आम्ही इथून तीन वाजता निघालो होतो आणि पूर्ण कोकण किनारपुट्टी आम्ही पाच दिवस ट्रॅव्हल केलं होतं त्याच्यामध्ये फक्त किनारपट्टीवरून त्याच्यामध्ये आम्ही जिथे रोड नव्हतो तिथे जेटीमध्ये गाडी टाकून ती गाडी आम्ही पलीकडचा डिशन नेली होती कोकणात बघायला गेलं तर बरेच सारे ठिकाण आहेत किंवा बरेच असे समुद्रकिनारपट्टी आहेत जिथेही असं नाही जास्त गर्दी नसते म्हणजे गोव्यासारखी नॅचरल आहेत खूप जास्त नॅचरल आहेत ते तर त्याच्यामध्ये सगळे आपण बघू शकतो त्याच्यामदे की कोकण किनारपट्टीमध्ये फिरण्याचा अनुभव असा की खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण शुद्ध हवा पाणी मासे तिथली खाद्य संस्कृती ही खरंच खूप जास्त रीच आहे खाद्य संस्कृती तिथली कारण तिथे सगळ्यात जास्त व्यूज होणारं म्हणजे खाण्यामध्ये नारळ खूप युनिक आहे ॲक्चुअली त्याच्यामध्ये बघितलंत प्रत्येक गोष्टी जर नारळ तुम्ही टाकलात तर किती चेंज होऊ शकते खाणं किती चेंज होऊ शकतं तिथली टेस्ट किती चेंज होऊ शकते हे आपल्याला अनुभवाला मिळेल तिथे आम्हाला अनुभवाला मिळालं तिथे त्यामुळे सगळ्यात तसं बघितलं तर मी फिरतो भरपूर फिरलो आहे पण फिरतो मोस्टली मला तिथून मी खाण्यावर जास्त फोकस होतो म्हणजे मला तिथली खाद्य संस्कृती खाद्यपदार्थ त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मी जिथे जिथे फिरलो तिथे तर त्याच्यामध्ये कोकण किनापट्टीमध्ये जे मी म फिरलो तिथली खाद्य संस्कृती बघितली तिथले निसर्ग आणि वातावरण तिथले माणसं बघितली तिथली गावं बघितली हे खूप सिम्पल आयुष्य आहे तिथे त्याच्यामध्ये असं जास्त काही नाही आहे कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे कमीत कमी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो इंटरनेट मोबाईल कंप्युटर ह्या गोष्टी अजूनही खूप कमी आहेत तिथे त्याच्यामुळे तिथले माणसं खूप रिअल आहेत नॅचरल आहेत तिथल्या गोष्टी खूप नॅचरल आहेत आणि तिथं जे पिकतं आहे जे उगतं आहे ते खूप नॅचरल आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलेही असे भेसाळ यूज केलेले किंवा असलेले बघत नाही आहे तिथले जर आपण लोक बघितली

त्यांची जर तुम्ही जीवनशैली बघितली ती सुद्धा खूप सिम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल शेती खूप जास्त प्रमाणात केली जाते तिथं कारणकी नदी आणि समुद्रकिनारपट्टी दोघांचा संगम तिथे आहे खूप जास्त पाण्याची काही प्रॉब्लेम नाही आहेत तिथे त्यामुळं खूप जास्त शेती तिथं होते आणि त्यामुळे तिथलं आपण बघतो भात हा मुख्य बोलू शकतो आपण शेतीमध्ये सगळ्यात जास्त कारणकी करणारी जाणारी शेती म्हणजे भाताची शेती आहे तिथं त्यामुळे भात सगळं जास्त तिकडे उगतो आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता तिथे जास्तीत जास्त यूज होणारा आहे नारळ नारळाचं खूप जास्त त्यांच्या ह्याच्यामध्ये समावेश आहे जेवणामध्ये मासे खूप जास्त समावेश आहे त्याचा नॉनवेजमध्ये मोस्टली होऊन बघतो प्रत्येक घरामध्ये मासे आहेतच तिथे ओके तर तुम्ही दुपारी जा किंवा संध्याकाळी जा तिथं मासे खूप जास्त यूज होतात त्यामुळे नारळ खूप जास्त यूज होतात कारण तिथं जे इझिली एवेलेबल आहेत तर त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला मिळू शकतात त्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोलू शकतो मी याच्यामध्ये की जर तुम्हाला कोकणात जायचं असेल

तर खरंच कोकण किनारपट्टी तुम्हाला अनुभवायची असेल तर ती हायवेने न जाता डेरेक्टली रोड बाय रोड गावातून जा प्रॉपर किनारपट्टी फिरा किनारपट्टीसारखं सुख कुठेही नाही तिथले जसं मी तुम्हाला म्हणता निसर्ग आणि वातावरण आसपासचं तिथली शुद्ध हवा तिथली माणसं हा अनुभवा तिथली खाद्य संस्कृती अनुभवा तिथे मिळणाऱ्या गोष्टी नॅचरल सोर्सेस हे बघा तिथली संस्कृती बघा तिथे पिकलं जाणारा भात आहे ओके ते बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त बोलण्यासारखं आहे याच्यामध्ये तर ॲक्च्युली मी पाच दिवसाचं पूर्ण याच्यामध्ये सांगू शकत नाही आहे पण खरंच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी कोकण किनारपट्टी फिरायला हवी तो एक्सपिरियन्स तो अनुभव तुम्हाला घ्यायला हवा आणि नॉर्मली खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे सर त्याच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते त्या हवेतून आणि तुम्हाला सिम्पलनेस किंवा सिम्प्लिसिटी एक वर्डमध्ये तुम्हाला सागल्याचं असेल किंवा लिहायचं असेल ना तर फक्त तिनंच शब्द आहेत कोकण